आता गॅसबद्दल बोलायला गेलं तर तो खूप सहज वापरण्यात येतो तसाच तो कधीही तेवढाच सहज अपघातही करू शकतो मग आत्ता आपण काय सुरक्षा घेऊ शकतो तर सुरवातीलाच आपण त्याला सुरवातीला सुरक्षा घ्यायला पाहिजे जरा ही निष्काळजीपणा करत करायची नाही वितरणाच्याच वेळी गॅस सिलिंडर घेताना तो योग्यरित्या सील आहे की नाही यावर लक्ष दिला पाहिजे स त्यावर जो सुरक्षा कॅप असतो त्याची शेडछाण केलेली नाही ना याची पण आपल्याला सुरक्षा घ्यायली घेतली पाहिजे कारण त्याची गळती होऊनच बहुतेक वेळा विस्फोट होत असतात परत झोपताना असं डायरेक्ट झोपायचं नाही तर तो आधी चेक करायचा दोनदा चेक करायचा कारण आपण बहुतेक वेळा विसरून जातो मग झोपताना त्याचं लेग्युलेटर बंद आहे की नाही त्याचा नॉब नेहमीच बंद ठेवायचा यावर लक्ष दिला पाहिजे कारण बहुतेक अपघात तरी अशीच लोक रात्रीची डायरेक्ट झोपून जातात त्यांचा नॉप वगैरे काय बंद करत नाही आणि सकाळी बघतात तर आपलं घर उडलेलं असतं परत काय म्हणणार हेच असतात त्याची सुरक्षा घ्यायची आपल्याला पूर्ण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे असं नाही की कायतरी एक काय म्हणतात ते एकदम सहज वापरण्याचे काहीतरी मशीन आहे आणि आपण त्याला सहज वापरतो आहे तर त्याला दुष्काळजीपणा ही नेहमी अपघातातच जाणार आहे त्यामुळे त्याच्यावर पूर्णपूर्ण लक्ष दिलं पाहिजे त्याच्या कॅप त्याच्या नॉब तो कुठे आहे य याची पूर्ण चेकिंग केली पाहिजे त्याला कुठेही ठेवता नाही उदाहरणार्थ हॉल आपण झोपतो तिकडेही त्याची जागा नाही त्याला अल्वेज किचनमध्येच ठेवायला पाहिजे त्याची जिकडे जागा आहे तिकडेच ठेवायला पाहिजे इकडे तिकडे त्याला कुठेही ठेऊ नये आपल्याला तो असाच कुठेतरी पायाला लागत बसेल असं नाही आपल्यापासून त्याला दूरच ठेवायचा दूर म्हणजे कुठे तर किचनमध्ये जिकडं जिकडे आपण त्याचा ॲक्च्युली वापर करतो वापर करताना हे सगळे आवश्यकता आहे आवश्यक्य काळजी घेतलीच पाहिजे तेच झोपताना एकदा बघून त्याला झोपायचं एकदा नाही दोनदाच बघून झोपायचं हेच आहे